मराठी भाषेचे वैशिष्ट्य हे आहे की एक अनुस्वार देखील सरळ सेम शब्दाला खूप वेगळा अर्थ देऊन जातो जसं की बळ बळ म्हणजे ताकद आणि बळं बळं म्हणजे की जबरदस्ती तर एका अनुस्वाराचा एका टिंबाच्या फरकाने कंप्लीट शब्दाचे अर्थ बदलून जातात ही मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहेत आणि मराठी भाषा ही खूप खोल भाषा आहे ज्या ज्याचा आपण कितीही अभ्यास केला तरीही त्याचा कधीच पूर्णपणे अभ्यास आपण करू नाही शकणार एवढी ही सखोल भाषा आहे आणि मराठीचे व्याकरण देखील त्याच प्रकारे खूप सारे अनुस्वार उच्चार वेगवेगळे असल्याकारणाने मराठीचे व्याकरण देखील खूप सखोल आहे